मी मिशो ॲप्सवरून नेकलेस ऑर्डर केला होता आणि ते पार्सल सात दिवसांनी मला ते मिळालं ते पार्सळ मि मिळाल्यानंतर मी ते उघडलं आणि बघितलं तर ते खूप छान होतं आणि तो नेकलेस गोल्डन कलरचा होता त्याचे डायमंडसुद्धा खूप चांगले होते मला तो खूप आवडायचा म्हणून मी कोणत्याही कार्यप्रसंगी तोच नेकलेस घालायचे परंतु काही दिवसानंतर त्याचा कलरसुद्धा निघाला आणि डायमंड सुद्धा पांढरे पडू लागले त्यामुळे मी खूप नाराज झाले कारण मला तो जास्त दिवस वापरायचा होता पण तो खूप लवकर खराब झाला